क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना इतके प्राधान्य असते कोणत्याही क्षेत्रात प्रत्येकाला वेगवेगळे प्राधान्य दिले जाते तेच म्हणजे क्रीडाक्षेत्र क्रीडाक्षेत्रामध्ये जेव्हा दिव्यांग खेळाडू होतात त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पडतात व त्यांना दुखापत होते तेव्हा ते दिव्यांग खेळाडू म्हणून घोषित केले जातात ते आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी असे खूप पुढे पुढे चालत असतात त्यांना आपण कोणत्याही पद्धतीने मदत केली पाहिजे ते खेळाडू म्हणजे त्यांचे कला सादर करत असतात ते खेळाडू असे झालेलं नसतात की इथनं उचललं की तिकडं खूप कष्ट घेऊन ते खेळाडू तिथपर्यंत गेलेले असतात त्यामुळे त्या खेळाडूंना काहीच न म्हणता त्यांची आपण मदत केली पाहिजे त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे व त्यांना काय कमी पडतं आहे ते आपण गोळा करून आपापल्या पद्धतीने त्या खेळाडूंपर्यंत पोचवले पाहिजे दिले पाहिजे त्यामुळे त्या खेळाडूंचा कसा विकास होईल हे पाहिले पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे एवढे बोलून थांबतो धन्यवाद